माझ्या ज्या सर्वात आवडीच्या डेट्स जर म्हटलं माझ्या इथपर्यंतच्या जीवनात तर त्यातून एक सगळ्यात आधी येते एक जेनवरी दोन हजार अकरा कारण की त्या दिवशी माझा फस् डे होता माझ्या स्कूलमध्ये जो की मी कधीस विसरू शकत नाही हां त्या दिवशी मी रडलीसुद्धा होती आणि तितकंस मला आनंद झाला होता म्हणजे स्कूलमध्ये परत परत माझी जर्नी तिथनंस सुरवात झाली तसं म्हटलं तर आणि मग समोरची दुसरी रेट म्हटली तर ती आहे दोन जून दोन हजार एकोणवीस कान की त्या दिवशी आम्ही आमच्या नवीन घरात गेलो होतो आणि समोर जर म्हटलं तर तीन फेब्रुवरी दोन हजार वीस अचं दोन हजार वीस साली असं होतं की माझ्या बोडचा रिझल्ट होता आणि मला वाटलं नव्हतं की काही म्हणजे चांगला ऑप्शन्स वगैरे तर नव्हते माझ्याकडे पण असं होतं की मला खूप चांगले रिझल्ट भेटला त्या दिवशी आणि माझे नव्वद टक्केच्या वरते आले होते म्हणजे बोर्डाच्या याच्यात तर मला त्यात अजूनस खुशी झाली त्यानंतर मग येते म् पाच जनवरी जनवरी महिन्यातच खूप सारे डेट्स आले आतास काय सांगू हं पाच जनवरी दोन हजार एकवीस साली कान की यावेळेस मी माझ्या परिवारासह आम्ही सोबत गेलो होतो सालासर बालाजीला लेक ही आमची फॅमली ट्रीप होती लॉकडाऊनच्या नंतरची आणि मज्जा तर इतकी आली की म्हणजे असं वाटलं की पहिल्यांदा कोणता पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडला खूपं मोकळं फ्रीडमसारखं वाटत होतं त्या दिवशी मला म्हणून आणि इतक्यातलीच डेट आहे ती म्हणजे एकोणवीस जून हां एकोणवीस जून नाही एक मिनटं एकोणवीस सॉरी सॉरी एकोणवीस मार्च दोन हजार पं दोन हजार तेवीस तेवीस कारण की यात दिवशी माझे जे बोर्डचे म् पेपर होते बारावीच्या ते संपले होते आणि त्यातस म्हणजे मी फायनली सुटका झाल्यासारखं वाटलं की आता अभ्यास नाही करावा लागेल आचा समोरसा विचार करता येईल म्हणून या माझ्या खूप लक्षात आहेत